प्रवास करत असतना रेल्वे स्थाानकावरून प्रामुख्याने मी गीताप्रेशची छोटी छोटी पुस्तकं नेहमी खरेदी करत असते ती पुस्तके छोटीशीच असतात परंतु त्यातील ज्ञान मात्र अतिशय मोलाचं असतं आणि ते वाचलं की मला येणारा अनुभव ही तितकाच स्पृहणीय आणि चांगला आहे आम्ही छत्रपती नगरला जात असताना मी नांदेड बर बसस्थानकावरून जे पुस्तक घेतलं ते गीताप्रेसचं होतं आणि

आदर्श अशा रामायणातील व्यक्तिरेखा यांचं लिखाण केलेलं होतं आणि ते वाचत असताना प्राप्त परिस्थितीमध्ये आज काय चाललेलं आहे याचाही तपशीलवार अभ्यास त्यात केलेला होता आणि ते वाचण्यातत मी दंग असताना शेजारीच एक तरुणी त्या ठिकाणी माझ्या बसलेली होती आणि ती मात्र म्हणत होती की काकू हे काय वाचतांय तुम्ही असं आता ह्याचं काहीच गरज नाहीयेत आऊट ऑफ डेट झालेलं आहे आणि तिचा त्या पुस्तकाकडे बघण्याचा किंवा त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोण होता हा मला तिला त्यातील काही उतारे वाचून दाखवल्यावर एकदम बदललेला दिसला आणि हा मला एक सकारात्मक बदल त्या पुस्तकामुळे झालेला निदर्शनास आला आणि पुस्तक खरेदी केलाचा आनंद मला खूप झाला